हां हां हां

हां हां

हां बेटा जर चांगलं तुला खायचं असेल ना म्हणजे सीफूडचं तर दादरला गोमांतक म्हणून प्रसिद्ध आहे ते गोमांतक स्पेशली ते फिशसाठी खूप फेमस आहे ते आणि खूप दादर बोरीवलीला पण एक आहे माल मालवणी कट्टा दादर जरा लांब पडेल मग हे बोरीवली जरा जवळ आहे तिथेही आप तिथेही प्र सर्व प्रकारचे म्हणजे खेकडा हे रावस सुरमई पापलेट छान भेटतात तिथे म्हणजे नाव आहे तिथे फेमस आहे ते पण तसं नसेल तर दोन दिवसानी आपल्या या चारकोपमध्येच आता कोकण महोत्सव भरणार आहे ना स्पेशली हां स्पेशली मच्छी सा फिशसाठी सीफूड खायलाही मिळतं परत पर्चेसला पण तिथे सगळे म्हणजे मालवणचे प्रकार म म मच्छी व माश्यांचे प्रकार सुक्की माशी आपण घेऊ शकतो म्हणून ते नाव दिलं ना कोकण महोत्सव म्हणजे कोकण साईडचे सर्व बरोबर खायलाही मिळतील आणि घ्यायलाही मिळतील मला वाटतं दोन दिवसानी ते ते बरं पडेल ते लांब जाण्यापेक्षा आणि हॉटेल नाही नाही ना हे कसं हो हो बरोबर आहे चालेल तसं काही इश्यू नाही आणि हे कसं मी बोललो द दोन दिवसानी ते फ्रेश समोरासमोर आपल्याला बनवून देतात टेस्टला टेस्टला एकदम घरगुती टेस्ट म्हणजे वाटणार नाही तुम्हाला असं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये तरी जरा ते हॉटेलचा वेगळा मसाला वगैरे असेल पण हे घरगुती मसाला आहे हे वाटाल तर असं वाटेल की घर घरचंच जेवण आहे

चालेल हां आणि इथे जर इथे गु आणि इथे जवळ असेल तर काही टेंशन नाही मी काकीला घेऊन येईल आपण मग तिघं सोबत जाऊया काकी पण येईल मग तुलाही म्हणजे तिथे हे होणार नाही आम्ही दाखवू ओके बेटा काय असेल तर कॉल